आम्ही घरी वेगळेवेगळे प्रकारचा ज्यूस वगैरे बनवतो रसना वगैरे बनवतो जसं निंबूपानी घरी बनवतात उन्हाच्या वेळेस प्यायला लागतो तो त्या आणि रसना बनवतो ते पण आपण घरी बनवू शकतो आणि अनारचं ज्यूस झाला त्याचे पण दाणे काढून आपण त्याचा ज्यूस बनवतो घरी प्यायला ते पण छान असते आणि थंडीच्या वेळेस आपण चहा बनवतो ते घरीच खूप छान चहा बनवतो आपण ते पण छान असते प्यायला आणि आंब्याचा ज्यूस झाला ते आपण ते पण त्याला आंब्याच्या ज्यूसला फोडून त्याला पण रस बनवतो ते पण प्यायला खूप छान असते हे सर्व आपण घरी बनवतो